भारतातील आरोग्यसेवा ही पूर्वीपेक्षा चांगली झालेली आहे पूर्वी बेडची संख्या कमी होती डॉक्टर पण कमी होते मशिनी कमी होत्या त्यामुळे रुग्णांची गैरसोय व्हायची आता खूप फू त्यामध्ये वाढ झालेली आहे केस पेपरला लांब लांब रांगा लाव लावावं लागायच्या आता त्या कॉन्टर वाढल्यामुळे रांगा रांगा लावण्याची काही गरज कमी पडत नाही आता डॉक्टर पण वाढले आहे मशिनेरी पण वाढले आहे उदारणार्थ एक्सरे मशीन सोनोग्राफी हे सर्व अव्हलेबल आहे आणि स्वच्छता पण व्यवस्थित आहे आता आता फक्त ग्रामीण भागांमध्ये तीनचार गावं मिळून एक हॉस्पिटल जरी मध्यवर्ती रुग्णालय जरी एक स्थापित झालं तीनचार गाव मिळून तर रुग्णांची गैरसोय होणार नाही तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची त्यांना काहीच ग गरज पडणार नाही